हॅलो हां नमस्कार सरोज मॅडम बोलत आहेत का मी मी सांगलीवरून बँक ऑफ महाराष्ट्राचा मॅनेजर बोल हो तुमचा तुमचा एक तुमचा एक अर्ज आमच्या बँकेमध्ये आला आहे की अकाऊंट चेंज करण्याबद्दल आमच्या ब्रँचमध्ये तुमचा अकाऊंट आहे ते तुम्हाला आता खाण्याला बदलून पाहिजे तर त्या संदर्भातच मी तुम्हाला फोन केला तर तुम्हाला आता अकाऊंट का बदलायचं आहे काही कारण आहे आमच्याकडून तुम्हाला सेवा नीट मिळत नाही किंवा काही त्रास

बरं बरं तुमचा अर्ज आलेला आहे माझ्याकडे तर आता तुम्ही एवढंच करा की तुमचं जे पॅन कार्ड आहे आणि आधार कार्ड आणि एक तुम्ही आता अर्ज केला आहे तोच परत एकदा अर्ज करा की मला अकाऊंट हे तिकडच्या बँकेचे तुमचे जे काय आय यफ एस एस कोड आणि जे काय आहे त्याचं एक मला जर तिथून मिळालं ते पाठवून द्या आपण इथून ऑनलाईनच ते करूया तुम्हाला याची इकडे सांगलीला जरूरत नाही तुम्ही हो ना मला हो अगदीच आणि चालेल चालेल हो हो नाही होत ठीक आहे आता सेवा आहे ऑनलाईन तर तुमचं मला जसं ते मिळेल तुमचं पत्र तसं त्याप्रमाणे मी लगेच त्याच्यावर कारवाई करून तुम्हाला त्यामध्ये होऊन जाईल